मी नुकतंच तुमच्या हॉटेलमधनं एक पनीर बटर मसाला चार नान छान काकडी टोमॅटो कांदा या सॅलॅड त्याच्यानंतर एक प्लेट जीरा राईस आणि एक पंजाबी डीश ऑर्डर केलेली होती ती ऑर्डर मला मिळालेली आहे पण जसं मी ती ऑर्डर ओपन केली आणि ताटामधे ते वाढली तर मला तुमच्याकडे एक तक्रार करायची होती की ते जी भाजी आहे ती खूपच जास्त शिळी आहे म्हणजे इतकी जास्त शिळी आहे की त्याच्यामु उघडल्याबरोबर त्याच्यामधे खूप खराब वास येतो आहे जे तुम्ही काकडी आणि सलॅड पाठवलं ते तर पूर्ण कडूच आहे तुम्ही आधी टेस्ट नव्हती केली का जर तुम्ही अशा पद्धतीनं जर कस्टमरला प्रोव्हाईट करायला अन्न तर मग आम्ही कसं तुमच्यावर विश्वास ठेवणार आणि मला कमीतकमी सहा महिने झाले आहे मी तुमच्याचकडनं ऑर्डर करते मला कधी असा वाईट अनुभव आलेला नाही आहे आणि तुमचा तो भात आहे तुम्ही तो व्यवस्थित शिजवलेलापण नाहीये खूपच जास्त कच्चा आहे म्हणजे इतका कच्चा आहे की तो जो चावलापण जात नाहीये असं वाटते की तुम्ही बस भातच न शिजवताच पाठवून दिलेला आहे आणि पोळीपण असं म्हणजे लच्छा पराठा जो मी ऑर्डर केला होता तो असं खूपच बिलकुल त्याला बटर लावलेलं नाही आहे आणि खूप असं जसं काही आपण रबरच तोडत आहे असं आहे तर ही गोष्ट बरोबर नाही आहे नं तुम्ही ही गोष्ट समजायला पाहिजे आधी कस्टमरकडे पो अन्न पोचवायच्या आधी ते आधी चेक करून घ्यावं नं की तुम्ही कोणत्या क्वॉलिटीची भाजी ऑर्डर करत आहात तर मला ही रिटन करायची आहे मी पय आणि माझे पैसेपण मला परत करून द्या